शिक्षण क्षेत्र हे सारखंच राहिलेलं आहे जसं त्या काळात शिक्षणाची जी पद्धत होती तीच या पद्धत आहे कुठल्याचप्रमाणे काहीच शिक्षणाची पद्धत बदललेली नाही आहे फक्त मध्यंतरी स्वातंत्र्य भेटल्यानंतर काही काळात जी शिक्षणपद्धती होती ती थोडी बदललेली होती आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी एक मोहीम सुरू झाली होती त्या मोहिमे अंतर्गत एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजारपर्यंत फक्त वीस वर्षं दुर्दैवानं ती मोहीम चालली स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्य भेटल्यानंतरही त्या मोहिमेमुळे फक्त वीस वर्षं शिक्षणासाठी सर्वांना शिक्षणाचा अधिकार हक्क होता आणि आपण जे आता शिक्षणपद्धती आहे ही पद्धती स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जी पद्धती आहे तीच पद्धती आता आहे कारण त्या वेळेस उच्च श्रीमंत लोकांत शिक्षण घेत होते स्वातंत्र्य भारताला भेटायच्या अगोदर आणि दोन हजारच्या नंतरचं शिक्षण ज्यांच्याजवळ श्रीमंत आहे तेच शिक्षणाचा दर्जा आहे आता शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की आपण विचारही करू नाही शकत की आपण शिक्षण कुठं कोणत्या अँगलने देत आहोत आजीआजोबाला शिक्षण जे मिळालं त्या वेळेस शिक्षणाची पद्धत आणि तेथ्या पर्नद नातूला मिळायची शिक्षणाची पद्धत ही जवळपास सारखीच आहे मध्यंतरी फक्त शिक्षणाची पद्धत चांगली होती दुर्देव आहे फक्त वीस वर्षं होती